मी एक पस्तीस वर्षाची गृहिणी आहे आणि गेल्या दहा वर्षात मी एक प्रॉब्लेम फेस करत आहे तो प्रॉब्लेम आहे की मला प्रेग्नन्सी राहात नाही आहे त्यामुळे मी बरेचसे मोठेमोठे हॉस्पिटल दवाखाने केलेले आहे आणि गोळ्या औषध जेवढं पण मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ते पूर्ण मी केलं पण मला दहा वर्षात काहीच रिझल्ट मिळालेला नाही आहे त्यामुळे मी बरेच लोकांच्या तोंडून ऐकलेल्या होत्या आणि बरेच लोक मला सांगत होते की तू आयुर्वेद किंवा किंवा होमिओपॅथीसारखे औषध का बरं ट्राय करत नाही आहे होऊ शकते ते घेतल्याने तुला बाळहोऊन जाईल मग मी या औषधीबद्दल माहिती जमवली घेतली तर मला हे समजलं की ह्या औषधी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी अशा औषधी आहेत की ह्या वेळ लावतात पण आपलं काम हे मुळापासून चांगलं करतात पॉझिटिव करतात आणि त्याचा अनुभव मला सध्या आलेला आहे आता मला एक मुलगी झाली जी चार महिन्याची आहे आणि हे फक्त हेमिओपॅथीच्या औषधामुळेच शक्य झालं आहे मी जवळपास सात आठ महिने होमिओपॅथीची औषध घेतली आहे आणि त्याचे रिझल्ट आता तुम्हाला सांगितलेलेच आहे की मी सात आठ महिन्यातच प्रेग्नन्ट राहिली आणि कुठलेच काही प्रॉब्लेम मला आले नाही आणि मला एक मुलगी झालेली आहे सध्या आणि तीपण खूप चांगली आहे त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगते की रुग्ला रुग्णालयामध्ये शक्यतोवर तुम्ही जाणे हे खरंच टाळायला हवे कारणआयुर्वेदशिवाय आणि होमिओपॅथीशिवाय आता पर्याय उरलेला नाही आहे काही वर्षाआधी किंवा काही काळाआधी आपल्या भारतात आयुर्वेदां आयुर्वेदस हीच औषध होती आणि ती लुप्त झालेली नाही आहे ती आपण जतन करायला हवी समोर आणायला हवी हमिओपॅथी आणि आयुर्वेदिक ह्या अशा औषधी आहेत की त्यामुळे आपल्याला फायदा तर होतोच पण आपली जी काही बिमारी आहे ती मुळापासून निघते वेळ लागतो पण आपलं काम पूर्ण होते मी लोकांना हेच सांगते की तुम्ही आयुर्वेद आणि होमिओपॅथीकडे वळा रुग्ला रुग्णालयामध्ये जाणे शक्यतोवर तुम्ही टाळा कारण आयुर्वेदाशिवाय कुठलीही औषध नाही आहे आणि होमिओपॅथीसारखी औषध कुठं तुम्हाला मिळणार नाही आहे त्यामुळे या दोन्हीही औषधींवर तुम्ही विश्वास ठेवून ह्या औषधी घ्यायला हव्या कारण आयुर्वेद आणि होमिओपॅथीची औषध ही फक्त विश्वासावर अवलंबून आहे तुम्ही जर त्यावर विश्वास ठेवला आणि ती रेगुलर घेत राहिला तर तुमची जीपण मोठी बिमारी असेल ती पूर्ण मुळापासून निघते याची मी तुम्हाला गॅरंटी देते